भारतात खूप सारे खेळ आहेत पण मला सर्वांमधून एकच खेळ आवडते बॅडमिंटन मला बॅडमिंटन खूप आवडते मी दररोज त्या दररोज बॅडमिंटनची प्रॅक्टिस करते जेव्हा पण माझे काम आटोपले की अभ्यासात अभ्यास आटोपला तर मी बॅडमिंटनची सुमारे दीड ते दोन तास प्रॅक्टिस करते आणि आता मी रोज प्रॅक्टिस केल्यामुळे मला असं वाटते की मी नॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकते प माझ्या जीवनावर परिणाम असा झाला की बॅडमिंटन खेळल्यामुळे माझी प्रॅक्टिस खूप झालेली आहे आणि आता मी ब्रेक बॅडमिंटन खूप छानपैकी खेळू शकते तर माझी अशी इच्छा आहे की मी बॅडमिंटन बॅडमिंटनमुळे इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊ जा जाणार जाऊ शकते का ही माझी इच्छा आहे की मी बॅडमिंटन बॅडमिंटन इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळणार